मी एका ठिकाणी ट्रेकिंगला गेले होते तिथे आम्ही आधी गेलो आधी दोन तीन वर्षाच्या काळी गेलो होतो तेव्हा खूप चांगलं वगैरे असायचं पण आत्ता मी दो एका वर्षाच्या अगोदर गेली तर तिथे खूप कचरा वगैरे घाण वगैरे लोकांनी टाकून ठेवले होते मला ते पाहून खूपच वाईट वाटले मतल म्हणजे कसं तरीच वाटत होतं की आपण एवढे चांगल्या ठिकाणी आलो आहे आणि इथे कसा कचरा वगैरे करून ठेवला आहे लोकांना यांची किंमतच नाही की आपण चांगलं वगैरे केलं पाहिजे म्हणजे चांगलं वगैरे जागा ठेवली पाहिजे या या मुळे आपण नाही का कचरा वगैरे केला नाही पाहिजे व ते घा चांगले ट्रॅकिंगची जागा निसर्गाची सौंदर्यमय जागा पॉलथिनने खराब करत आहे यासाठी आपण साफ सफाई वगैरे किंवा स्वछता मोहीम वगैरे राबवायला हवी तेव्हाच आपलं ते ट्रॅकिंगची जागा वगैरे स्वछ वगैरे राहील लोकांना आजकाल काही समजतच नाही की आपण घाण वगैरे नको करायला हवा ते हवं ती चांगल्या ठिकाणची जागा आहे तिथे असं घाण वगैरे करून ती जागा खराब न करावी जेवढी चांगली जागा तेवढे चांगलं वातावरण राहील व तेवढेच आपल्याला चांगली आपले हेल्थ वगैरे राहील